हॅलो बाबा साबजीवरून बोलत आहे का तुम्ही अरे काकाजी किती वेळेपासून मी न तुम्हाला ऑर्डर दिले आहो आतापर्यंत ऑर्डर आलं नाही माझ्यावालं किती टाइम लागंल हा या लवकर या लवकर अरे तुमच्या ऑर्डर लिस्टमध्ये असंन ना किती ऑर्डर आहे म्हणून अरे तुमच्या ऑर्डर लिस्टमधे पहा ना तर मग ऑनलाइन ऑर्डर म्हणजे कायले घेता तुम्हाला जेव्हा एवढंच मग माहीत नाही आहे की किती ऑर्डर आहे बा किती नाही आहे

ठीक आहे लवकर पहा आणि लवकर पाठवा

हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लवकर पाठवा हो